एखादी कला जर आपल्याला अवगत करायची असेल तर त्याचा आपण फार कसून अभ्यास केला पाहिजे कला ही वारंवार आपल्या लहानपणापासून आपल्या अंगामध्ये एक प्रकारे जडलेली असते त्याचा श सुरुवात कशी असती तर अगदी आपण लहान असल्यापासून कुणाकुणाला नाचण्याची आवड असते कुणाला कौशल्य असतं कुणाला विणकाम कुणाला भरतकाम कुणाला नाट्य भरतकाम काही तबला कुणाला वाद्यवादक असतो कोण बासरीवादक असतो कोण काय अशा प्रकारे अनेक अनेक विविधता त्यांच्यामध्ये दडलेला असतो कोण क्रिकेटपटू असतो कोण जलतरण असतं कुणाला काय पोहायला आवडतं तर कुणाला काय बघायला आवडतं कोण रसगंंध असतो कोणाला नुसतं फुलांचा वास घ्यायला आवडतो एखादा पदार्थ नवीन नवीन पदार्थ बनवायला आवडतात कुणाकुणाला नवीन पदार्थ खायला आवडतात अशा प्रकारे न कलेचे अनेक प्रकार आहेत त्याप्रमाणे आपण स कलेची आवड ह्या अगदी आपल्या लहानपणापासूनच जडलेली असते नमुना तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरू करून दृष्टिकोन कसा पायेल तर तो हा चांगलाच पाहिजे कुठलीच कला हलकी किंवा कोणती कला खूप उच्च दर्जाची नसते कारण की त्याची वॅलू आपण ठरवतो कुठलीही कला ही कलाच असती एखाद्याला फार भारी म्हणायचं एखादा खूप हलकं समजायचं हे काय उपयोगाचं नाही त्यामुळे आपला दृष्टिकोण हा चांगलाच पाहिजे